गेल्या शनिवारी मी ओला बुक कॅब बुक केली होती त्याच्यामध्ये मला मुंबई ते पनवेल असा मी प्रवास केला तर त्यामध्ये स समीर शिंदे नावाचा या ड्रायवर होता त्यांनी खूप आम्हाला कोऑपरेटिव्ह केलं जिथं आम्हाला काही फिरता यावं वस्तू घ्यायला थांबणार थांबायचं होतं तिथं तो थांबला त्याने अजून आम्हाला काही गोष्टी पाय जे पाया माहिती नव्हत्या त्या त्यांनी त्यांनी सांगितल्या आणि त्यांनी व्यवस्थित आम्हाला हे केलं त्याची गाडी पण स्वच्छ होती तर व्यवस्थित सुखरूप आम्हाला वेळेमध्ये त्यांनी पोचवलं नेक्स्ट टाईम जर मला हे करायचं असेल ओला बुक तर मी सा तो ड्रायवर मला मिळावा असं माझा